दोनतीन दिवसांपूर्वी मी एक शर्ट विकत घेतलं मला ते फार आवडलं आणि विशेषमध्ये किंमत जास्त नाही अंगात सुद्धा परफेक्ट बसला आहे कपडा तर एवढा चांगला आहे की विचारूच नका नाहीतर हल्ली कपडे कोणतेही घ्या दोन महिन्यात त्यांचा रंग उडायला सुरुवात होते लूज पडायला लागते त्यामुळे विनाकारण पैसे गेल्याचे दुःख होते पण आज घेतलेला हा कपडा फार अतिशय चांगला आहे त्याचा कलरसुद्धा उडालेला नाही आणि फिटिंग परपेक्ट आहे धुतल्यानंतर कपडा आठरला नाही किंवा लूज पडला नाही त्याची साईज जेवढीच्या तेवढीच आहे त्यावर कंपनीचा लोगो जो आहे तोसुद्धा गेला नाही आणि दिसायला तो शर्ट ब्रॅंडेड वाटतो किंमत कमी असली तरीसुद्धा धन्य